एखाद्याला साप चावल्यावर हाताला किंवा पायाला लागला चावला असला तर त्याच्या थोड्या वर अंतरावर कापड किंवा दोरीनं बांधून सरकारी दवाखान्यात लस देण्यासाठी नेतो आहे